मी जास्तीत तर आजा माझ्या आजारावर उपचार तर मला तर जास्ती तर वाटतं तर घरीच केलेलं बरं आणि मीदेखील घरीच करतो कारण की दवाखान्यामध्ये जाऊन इतर ते गोळी गोळ्या वगैरे औषधं घेण्यापेक्षा आणि ते काय आपल्या शरीरासाठी चांगलंदेखील नाही किडनीसाठी ते हानिकारक आहे त्यामुळं मी आपलं नैसर्गिक ला घरचा घरोघरचा उपचार मला तर चांगला वाटतो जसं की सर्दी झाली सर्दी झाली त्याच्यामुळं काय आपण तुळशीचा काढा करून पिऊ शकतो त्याच्यामुळं तुळशीचं पानं अद्रक दालचिनी वगैरे हे ते टाकून त्याला गरम पाण्यामध्ये उकळून एक कपभर आपण काढा जर प्यालो तर आपली दोनतीन दिवसांत सर्दी अगदी व्यवस्थितपणे ठीक होऊ शकते मला असे वाटते नंतर घसा वगैरे दुखत असेल तर त्यासाठी गोळी वगैरे काय घेण्यापेक्षा मिठाच्या गुळण्या करणे असे मला घरचे उपचार अगदी मला योग्य वाटतात आणि मी घरचेच उपचार सजेश्ट करतो